बोला काय समस्या

बरं नाव सांगा तुमचं सतीश खांडोळे अच्छा कुठून बोलता

कुठं हरवली अकोला रेल्वे स्टेशन ओके किती पैसे होते त्यामध्ये अडीच हजार रुपये बरं सोबत कोणी होत का तुमच्या अच्छा मिसेस होती कोणावर संशय वगैरे आहे का तुम्हाला हलगर्जीपणामुळे हरवली हलगर्जीपणामुळे हरवली म्हणजे असं पडली का तुमच्याकडून त्याची

बरं कोण कोणत्या कलरची होती बॅग ब्लॅक कलरची ठीक आहे ठीक आहे मी एफ आय आर तुमचा दर्ज करतो अन् आणि तुम्हाला एकदा पोलीस स्टेशनला यावं लागेल तेव्हा मग आम्ही एफ आय आर बनवून तुम्हाला एफ आय आर कॉपी अकोला रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला तुम्हाला यावं लागेल तिथं तुम्हाला आम्ही तुमचे रिपोर्ट घेऊन एफ आय आर दर्ज करून तुम्हाला कॉपी देऊन तुमची पुढील कारवाई करू आम्ही त्याच्यावर शोधून देऊ तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हो या तुम्ही पोलीस स्टेशनला अकोला रेल्वे स्टेशन